नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला विस्ताराने भांडवल लागतं कोणताही व्यवसाय असू दे व्यवसाय लहान असू दे किंवा मोठा असू दे भांडवल लागतं पण माझं असं मत आहे की आपलं जेवढं भांडवल आहे तेवढंच तेवढा झेपेल किंवा थोडंसं लोन वगैरे करून झेपेल एवढंच आपण बिझनेस सुरू करावा आपल्याकडं पैसे आहेत लाखात आणि आपण कोटीत अजिबात बिझनेस सुरू करू नाही चुकून प्रॉफिट ऑर लॉस हे काय आपल्याला माहीत नसतं आहे लॉस झाला तर आपल्याला ते फेडणं शक्य नसतं आहे त्यामुळं जे आहे ते आपल्याला प्रॉफिटमध्येच करायचं आहे उदाहरणार्थ दहा हजार आपण इन्व्हेस्ट केले असेल तर आपल्याला मिळताना त्याचा मोबदला तेरा ते चौदा हजार मिळाला तरच आपण तो बिझनेस करू शकतो दहा हजार आपण इन्व्हेस्ट केले असले आणि आपल्याला फक्त मिळाले चारच हजार असेल तर वरचे सहा हजार आपण कसे भरून काढणार विचारसुद्धा आपण केला पाहिजे नवा व्यवसाय सुरू करताना हा एक आराखडा आपल्या डोक्यात असणं अत्यंत गरजेचं आहे भांडवल तर लागतं प्रत्येक बिझनेसमध्ये भांडवल लागते भांडवलशिवाय कोणताही बिझनेस होऊ शकत नाही पण स्वत आपण क्लॅरिफाय असेल की आपल्याला काय करायचं आहे आणि कोणता बिझनेस करायचा आहे कसं स्टार्टअप करायचा आहे काय आयडिया आहेत हे आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू शकतो